मला वाटते माझ्याकडे काही विशेष कला आणि कौशल्ये आहेत आणि ती मी जपून ठेवते आणि त्यांचा मी विकास करण्याकरिता वेगवेगळे प्रयत्न देखील करते आहे मला जे आहे लोकांशी बोलण्याचा खूप छंद आहे आणि मी लोकांना समजून घेते आहे ही माझ्याकडे एक विशेष प्रकारची कला आहे त्यामुळे मी जास्तीतजास्त लोकांशी संपर्क साधते आहे त्यांच्याशी संवाद साधते आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल किंवा काही त्यांना सांगायचं असेल तर मी त्यां च्या गोष्टी शांतपणे ऐकून घेते त्यानंतर मी माझे मत त्यांना देते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा सल्ला हवा असेल तर तोदेखील देते अशाप्रकारे मी माझी जी कला आहे कौशल्य आहे त्याच्यानी मी लोकांना चांगल्या प्रकारे हाताळते आणि याच्यामुळे त्यांना फायदा होतो लोकांना आणि मलादेखील लाभ होतो आहे आणि मला समाधान होते आहे